मी एकाचवेळी एकच पुस्तक वाचतो एकाच वेळी अनेक पुस्तके कशी वाचता येतील आता परवाच आमचे मित्र आहेत तर प्राध्यापक विश्वाधार देशमुख म्हणून त्यांनी पसायधन हे पुस्तक लिहिलं जसं ज्ञानेश्वर महाराजांचं पसायदान आहे तसं यांचं पसायधन आहे की आपल्या अवतीभोवती असलेली जी काही माणसं आहेत त्यांनी एवढं धन आपल्याला काही दिलेलं आहे की त्यांचे विचार त्यांची कृती त्यांनी काय अनुभवलं हे सगळं त्या पसायधन या पुस्तकामध्ये त्यांनी रेखाटलेलं आहे म्हणूनं हे पुस्तक मला खूप भावलेलं आहे किंवा आमची मित्र देवीदास फुलारी आहेत त्यांनी देेखील अनेक पुस्तकं लिहिली त्याच्यापैकी की दुधावरची साय नावाची एक बालकादंबरी त्यांनी लिहिली की बालपण कसं असतं आपल्याच घरातल्या मध्ये असलेली आपला नातू आपल्याला कसा प्रेम करतो आणि आपण त्याच्यावर कसं प्रेम करतो अशी एक सुंदर अशा प्रकारची कादंबरी एक बालकादंबरी त्यांनी लिहिलेली आहे शिवाय इतरही त्यांचे कवितासंग्रह प्रकाशित आहेत की ही पुस्तकं माणसाला की विशेषतः बाल वयामध्ये एक मार्गदर्शनाचीच रूप असल्यासारखं वाटतात आणि ती प्रेरणा देतात म्हणून मुलांनी खूप वाचावं जसं साने गुरूजींचं श्यामची आई हे पुस्तक आहे तसंच या पुस्तकावर अनेकांनी लिहिलेलं आहे स्वातंत्र्यपूर्वकाळापासून ते आजपर्यंत श्यामची पुस्तक न वाचलेला माणूसच विद्यार्थीच कुणी सापडणार नाही असं मला वाटतं मी तर साने गुरूजी कथामाला हा उपक्रमच आमच्या शाळेमध्ये चालवत होतो आणि त्याच्यामुळे अनेकदा या साने गुरूजी कथामालेच्या निमित्तानं की विद्यार्थ्यांना अधिकाधिक वाचन संस्कृतीबद्दलचे प्रेम कसं निर्माण होईल आवड कशी निर्माण होईल वाचनप्रेम म्हणून नुसता आपण म्हणायचं नाही की वाचनसंस्कृती वाढली पाहिजे त्यासाठी तुम्ही काय करणार आहात हे महत्त्वाचं आहे आणि ते मी करण्याचा प्रयत्न केला मग ती अब्दुल कलामांचं पुस्तक असेल अग्निपंख किंवा साने गुरुजींचे पुस् श्यामची आई पुस्तक असेल देवीदास फुलारींची बालकादंबरी असेल किंवा इतर त्यांच्या कविता असतील माधव चुकेवाड म्हणून आहेत आमच्याकडे चांगले एक बाल ग ग वाङयावरती खूप छान लिहितात त्यांची पुस्तकं आहेत गम्मत जम्मत अशी जवळपास त्यांची पन्नाशेक पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत त्यादेखील मी अनेकदा पुस्तकं वाचलेली आहेत आणि माझं लक्ष हे नियमीत या पुस्तकावर राहिलेलं आहे